यवतमाळ जिल्ह्यामध्ये वेगवेगळे स्रोत म्हणून आकाशवाणी न्यूजपेपर टी व्ही चॅनल्स वेगवेगळे लोकांपर्यंत चालू घडामोडींचे वेगवेगळे प्रसार आहेत टी व्हीच्या माध्यमातून झी चोवीस तास झालं वेगळे न्यूजचे चॅनल याच्या थ्रू लोकांना आपण जागरूक करू शकतो यवतमाळमध्ये हे स्थानिक प्रसाराचे मेन महत्वाचे हे आहे त्याच्या समुदायाला भरपूर वापर होतो शासकीयच्या थ्रू आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या थ्रू जसे वृत्तपत्रे झाली वृत्तपत्रे त्याच्यामुळे काय चालू आहे नेमकं आता सध्याच्या चालू घडामोडीमध्ये ते सगळं त्याच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण माहिती काढू शकतो चालू घडामोडी टी व्हीच्या माध्यमातून चालू घडामोडी स्थानि स्थानिक जी बेसिक माहिती आहे की आता जगामध्ये काय चालू आहे त्याच्याबद्दल आपल्याला टी व्हीच्या माध्यमातून माहिती पडते आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये खून दरोडेखोरी रेप हे असे एकदमच भयंकर असे गोष्टी घडत असल्याकारणाने साम शासनाने याच्याकडे थोडंसं आतुरतेने लक्ष द्यायला पाहिजे आणि हे सगळं कंट्रोलमध्ये करणं हे त्यांच्याच हातात आहे कारण की यवतमाळ जिल्ह्यामध्ये खून हे महिन्याच्या थ्रू तर खूपच जास्त होतात त्याला थोडंसं त्यांनी कॉपरेट करायला पाहिजे